नमस्कार माझे नाव आर्या सचिन हुलसूरकर मी बऱ्याच वर्षापासून लँडलाईन इंटरनेटची ग्राहक आहे परंतु गेल्या काही दिवसात असे दिसून येत आहे की जे लँडलाईन इंटरनेट आहे ते मंद गतीने चालू आहे कृपया आपण इथे येऊन काय व्यत्यय आले आहे ते बघावे व योग्य तो निर्णय मार्ग काढावा कारण बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत इंटरनेट नेटवर्क मंद असल्यामुळे तरी माझा लँडलाईनचा नंबर शून्य चोवीस बहात्तर दोनशे सव्वीस एकशे चौऱ्याण्णव हा आहे आपण कृपया लवकरात लवकर येऊन काय व्यत्यय आहे ते बघावे व योग्य ते माहिती पुरवावी योग्य ती माहिती पुरवावी आणि आपली सेवा तात्काळ जलद गतीने यावी यासाठी प्रयत्न करावे धन्यवाद